माझे आवडते लेखक म्हणजे पु ल देशपांडे त्यांची तशी बरीचशी पुस्तकं मला आवडतात पण त्यातून एक सांगायचं म्हणलं तर बटाट्याची चाळ त्यात त्या पुस्तकात त्यांनी खूप छान सांगितलं आहे जी आत्ताची जी मुंबई आहे जी मॉल्स बिल्डिंग्स मोठे मोठे टॉवर्सनी भरलेली आहे ती तशी नव्हती म्हणजे अगदी जुनी मुंबई एकदम प्रेमळ मुंबई त्यात त्यांनी तसं सांगितलं आहे बरंच काही सांगितलंय मुंबई कशी होती तर बटाट्याच्या चाळीसारखी ज्यात नात्यांची मजबूत जी नाती मजबूत होती भावनेने प्रेमळ होती आणि लहान मुलासारखी खोडकर होती त्या चाळीकडे बघून अशी हीच म्हण सुचते व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे त्यांची विनोद करण्याची शैलीच वेगळी आहे असे एकदम सिरियस सिच्युएशनमध्येही त्यांनी विनोदाच्या ह्यानी ती सिच्युएशन हँडल केली आहे त्याचा प्रभाव आपल्यावर वेगळाच पडतो ज्याच्यामुळे आपल्याला विचार करायला भाग पाडते त्यामुळे माझे आवडते लेखक म्हणजे पु ल देशपांडे